हॅलो सारा एजन्सीमधून बोलत आहात का मी जितेश कांबळे मी मागे काही दिवसांआधी मुंबईला जाण्याकरिता तुमच्याकडून कार ऑर्डर केली होती तर मला तुमच्याकडून चांगल्या सुविधा उपलब्ध झाला जो ड्रायव्हर होता त्यानेसुद्धा मला चांगल्या सुविधा चांगली गाडी चालवली मला परत नागपूरला जायचं आहे त्याकरिता तुमची गाडी मला उपलब्ध होईल का आणि तोच ड्रायव्हर मला ट्रॅ ट्रॅव्हलिंग करण्यासाठी आणि गाडी चालवण्यासाठी पाहिजे त्याकरिता तुम्ही माझ्या गाडीची ऑर्डर स्वीकार करताल का